शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे भारतात शेतकऱ्याला राजा जरी म्हणत असले तरी त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आधीच अपुरा पाऊस नंतर शेतात असलेल्या थोड्या बहुत पिकावर अवकाळी पाऊस उरलेल्या शेतमालाला योग्य असा भाव न मिळणे त्याची व्यसनाधीनता हुंडा घरगुती भांडणे बँक किंवा सावकाऱ्याच्या कर्जाचा फास व सततची नापिकी या सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत त्या रोखण्यासाठी दोन पातळ्यावर आपण उपाय करू शकतो एक म्हणजे आत्महत्त्या प्रवण परिस्थिती निर्माण होऊ न देणे व ती झाली असल्यास त्यात दुरुस्ती करणे दुसरी म्हणजे एखादा शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असेल तर अशा शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या मानसिकतेतून बाहेर काढणे तसेच शासनानेही शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे जसे शेतीसाठी कमी दर व्याजाचे कर्ज बी बियाणे खते पीक विमा शेतमालाला सोयीची बाजारपेठ उपलब्ध करून देणे या अशा सोयी जर शासनाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबतील व पर्यायाने शेतकरी व त्यांचे कुटुंबीय सुखी होईल